नागपूरमध्ये मंत्री आणि नगरसेवक हे आमच्या इकडे खूप काम करून घेतात जसं लाईटची समस्या असली तर लाईट तर लावून देतात पण आमच्याकडे लाईटची समस्या आता फार कमी झालेली आहे पूर्ण वस्तीमध्ये आमच्या म्हणजे पूर्ण लाईनीमध्ये लाईटी लावलेल्या आहेत आणि पाणीपुरवठा हा सगळं बरोबर करतात पाणी हा कमी होत नाही कारण आमच्या इकडे दहा वाजतापासून एक वाजतापर्यंत नळ सोडतात आणि तो आम्हाला होऊन जाते पाण्याची कमतरता होत नाही आणि ज्या दिवशी नळ नाही आला त्या दिवशी टँकरपण पाठवतात आणि आमच्या इकडे संदीप सहारे आणि बीवगिडे हे नगरसेवक आहे आणि आमच्या इकडे ते सगळे काम बघत असतात आणि रोडपण साफ असते आमच्या इकडे कचरा होत नाही कारण झाडू लागत असते सातपण दिवस आणि आमच्या इकडे काय म्हणतात आमच्या इकडे रोड वगैरे बनत असते दोन तीन वर्षांतून एक वेळा आणि सगळं बरोबर आहे आमच्या इकडे आणि ते स्वतः येऊन बघतात की रोड वगैरे बरोबर बनला का आणि नाव संदीप सहारे आहे त्यांच्या ते येतात न बघतात आणि गटर वगैरे साफ झालं का आमच्या इकडे वास येत आहे का गटरमधून तर ते साफ वगैरे करतात म्हणजे ब्लॉक वगैरे झाला का तुमच्या इकडे पाणी येत आहे का बरोबर ते सगळं बरोबर बघतात